भारतातील आरोग्यसेवा ही खूप चांगलीरित्या आपल्याकडे ॲवेलेबल आहे प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे आरोग्यसेवा केंद्र आहेत जिल्ह्यात मोठेमोठे हॉस्पिटल आहेत आता तर सध्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या मशनरीसुद्धा याय लागलेल्या आहेत सध्या आपल्याकडे कोविडचे फार मोठे आव्हान आरोग्य से के केंद्रातील सेवा सेवा करणाऱ्या लोकांसमोर होते त्यांनी फार यशस्वीरित्या ते पिललेलं आहे प्रत्येकाला लसीकरण देऊन पहिली लस दुसरी लस अशा प्रकारे दोन दोन लसी देऊन सगळ्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या आरोग्य केलेलं आहे सध्या आरोग्यसेवामध्ये नगरपालिकेचा देखील फार मोठा वाटा आहे ते काय करतात की सध्या आपल्याकडे कचऱ्यासाठी गाड्या येतात कारण आजूबाजूला कुठेही कचरा पडता कामा नये कचरा पडला की तुमचं आरोग्य बिघडतं आरोग्य बिघडले की तुम्हाला दवाखान्यातच इस्पितळातच जावं लागतं सध्या आपल्या इस्पितळाची एवढी चांगली सोय केलेली आहे की चोवीस तास तर चालू असतंच समजा तुम्हाला जर सर्पदंश झाला किंवा कुत्रा चावला तर तिथे पटकन तुम्हाला इस्पितळत जर गेलात तर तुम्हाला हे फक्त सर भा भारतातील सरकारी दवाखान्यातच तुम्हाला ह्याच्या लसी मिळतात तर ह्या इतकी चांगली त्याची सोय करून ठेवलेली आहे त्यामुळं भारतातील आरोग्यसेवा ही खूप खूप चांगली आहे